असं म्हणतात की एका फोटोमध्ये अनेक गोष्टी व्यक्त करता येतात किंवा एक फोटो शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतो खूप काही सांगून जातो आणि ह्याच गोष्टीमुळे मला फोटोग्राफी छंद म्हणून चालू ठेवण्याची प्रेरणा मिळाली त्याचबरोबर माझ्या मोठे भाऊ माझे दादा ते सुद्धा नेहमी फोटोग्राफी करत असतात वेळ मिळेल तेव्हा आणि त्यातून एक जगाला नव्या दृष्टीने बघण्याचा जो दृष्टीकोन भेटतो ना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मला वाटते त्यामुळे मी फोटोग्राफी हा माझा छंद म्हणून चालू ठेवतो